कामाच्या व्यतिरिक्त इतरत्र मला बाहेर फिरायला खूप आवडते नवनवीन ठिकी ठिकाणी जायला आणि तिथले वातावरण तिथले नेचर बघायला खूप आवडतात याच्या व्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणची तिथली जी स्पेशल डिश असते ते सुद्धा खायला खूप आवडते खाण्याच्या बाबतीमध्ये मला गोड पदार्थ खायला खूप आवडतात गोड सर्वात जास्त आवडते आणि जुनी गाणी ऐकायला खूप आवडतात